सर नमस्कार सर मला काही प्रोडक्ट पाहिजे होते हा ते मी आहे स्पोर्ट्समॅन मग मला ते हिमालयाचे फेस वॉश वगैरे काय ॲवेलेबल होईल मिळतील का अजून नवनवीन काई व्हरायटी हां हां बरं हां हां त्याच्यासाठी काय नॉर्मलच ब्रँड जे स्वस्ताचंच वापरतोय तुमच्याकडे कुठला आहे का चांगल्या ब्रँडचा बरं बरं हो हो हो हो अस्ंय का ते गोळ्याही आहेत वाटतं काय ते विटॅमिनच्या मी ऐकुन होतं ते ही आहे ॲवलेबल हो फक्त ब्युटी प्रोडक्ट हां हां हं हां हो हां हां

आता मी हो हो मी आता हे ऑर्डर केल्यावर तुम्ही ऑनलाईन देऊ शकता का मला यावं लागेल तिथं ऑफलाईन

हो हो हो हां मला हे किती दिवसात प्रोडक्ट मिळेल ऑर्डर केल्यावर

फ्री होम डिलेवरी आहे का ठीक आहे ठीक आहे हो चालेल थँक्यू